माझ्या माहितीत तरी पेन आणि पेन्सिलचा शोध लागण्याआधी शाई आणि काडी वापरली जायची आणि जसं की मी चित्रपटांमध्येही पाहिलं आहे की मोरपिसाचा वापर केला जायचा कदाचित हे बरोबर नसेलही बट मला एवढंच येतं आहे